हॅलो सर बोलून राहिली का सर मी चेन्नईवरून आलेला मी मा मी आता म्हणजे पहिल्यांदा इकडे येणार आहोत तर म्हणजे तुमच्या रेस्टॉरंटमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत ते थोडा सांगाल का खाण्याच्या हां हां खाण्याकरिता सांगू शकाल का कोणकोणते डिश म्हणजे चांगल्यात चांगले डिश कोणकोणते उपलब्ध आहेत हो का साऊथ इंडियन फूड वगैरे काही भेटतील का तुमच्या रेस्टॉरंटमध्ये याच्यामध्ये काही ॲडिशनल व्हेरायटीज आहेत का तुमच्याकडे उपलब्ध म्हणजे कस्टमर सर्विस वगैरे चांगली आहे का बा हो का तुमची ते मेन्यू लिस्ट वगैरे सेंड करू शकता का

ठीक आहे सर थँक्यू